क्यू पालनाबरोबर आणखी खूप काही हे करता तयार करता येते जसे की शेणखतापासून गोबर गॅस तयार करणे गोवऱ्या तयार करणे गोवऱ्या पण विकल्या जातात गोबर गॅस तयार करून जेवणाचे पदार्थ हे करणे पोळ्या भाजी करणे दुधापासून पनीर तयार करणे परत पनीरनंतर पेढा तयार करणे श्रीखंड दही तूप ताक असे खूप असे काही पदार्थ तयार करणे

उत्पादन कोणती वेगळी परत परत